राज्यातील जे कृषीक्षेत्र आहे ते जसं कृषीक्षेत्र फार महत्त्वाचा रोल प्ले करते सर्वांच्याच आयुष्यामधे आणि त्यामधे त्यांचा आणि समाजाशी एकरूप होणं आणि त्यांचा संवाद साधणं फार गरजेचं आहे याच्यासाठी सूचना किंवा शिक्षण जेव दिलं जातं किंवा आपल्याला मिडिया जो आपण म्हणता येईल त्यांचा खूप मोठा रोल आहे जेव्हा आपण ॲग्रीकल्चरशी रिलेटेड प्रॉपर शिक्षण घेऊ त्यानुसार आपल्याला कळेल की त्यांचा ग्रोथ रेट काय आहे किंवा ॲग्रिकल्चरचे शिक्षण घेतल्यामुळे आपल्याला प्लांट्सची जी फिजिओलॉजी आहे त्याबद्दल कळेल त्यावर आपण वर्कआउट करू शकू नवीन नवीन टेक्नॉलॉजीज युज करून शेतकरी कसं काय त्यांचे इन्कम वाढवू शकतात किंवा त्यांचा पिक वाढवू शकतात किंवा त्याची क्वालिटी वाढवू शकतात हे आपल्याला कळू शकतं आणि त्यांनीच समादाय सम समुदाय आणि समाज या दोघांचेही प्रगती निश्चितच होणार